तंत्रज्ञानामुळे बऱ्याचशा क्षेत्रामध्ये नोकरी वाढलेल्या आहे जसं की कृषी झाली कारण खूप सगळ्या वस्तू तिथे नवीन आलेल्या आहेत क्षेत्र शेतकऱ्यांना भरपूर गोष्टी भेटायला लागल्या आहेत त्यामुळे त्यांना जास्ती काम मजुरी करावं लागत नाही आहे गोष्टी आपापल्या होत आहेत समजा दुसऱ्या दुसऱ्या कोणत्या गोष्टी म्हटलं तर जसं इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सला इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनासुद्धा बऱ्याचशा संधी भेटत आहेत त्याच्यामध्ये बरेचसे नवीन उपकरणं आलेले आहे त्यामुळे पण बरेचसे क्षेत्र वाढत आहेत जसं की ए आय झालं मशीन लर्निंग झालं या सगळ्या गोष्टींमध्ये तंत्रज्ञानाची खूप जास्त मदत झाली आहे त्यामुळे नोकरी पण वाढत आहेत तिकडे आणखीन दुसऱ्या म्हणलं तर ब्युटी इंडस्ट्रीमध्ये कारण भरपूर सगळ्या प्रोडक्ट्स येत आहेत भरपूर सगळ्या गोष्टी वापरायला भेटत आहेत तर त्या गोष्टीसुद्धा एक काय म्हणतात मापात आलेल्या आहे त्यामुळेच या गोष्टी वाढायला लागल्या आहेत आणि बस एवढंच मग आनखीन